उठा उठा हॅलो हां हॅलो मॅडम कान्हे खानावळ बोलत आहे का हां मी टूरिस्ट आहे म्हणजे मी मुंबईहून आलेली आहे आणि मुंब बुलढाण्यामध्ये एक स्टे घेतलेला आहे आणि आता आम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे पण आम्ही कान्हे खानावळीचं खूप नाव ऐकलेलं आहे म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे इथे ब्रेकफास्टमध्ये चांगलं काय भेटेल अच्छा अच्छा अच्छा अच्छा

अच्छा हं हं हं अच्छा अच्छा

अच्छा

हां पण मी असं ऐकलेलं आहे की कान्हे खानावळीचे उकडीचे मोदक पण खूप छान लागतात हो का हां हां बरं बरं म्हंजे आता सकाळचं आम्ही हनुमानची रबडी आणि पकोडे मूग प पकोडे खाऊ शकतो तर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम ठीक आहे